हॅलो काय करते सोनाली काही नाही गं मी पण बसून आहे का बरं झालेत कामं सर्व अच्छा बोर होतं आहे मग फोन करायचा ना गं मी पण बसून आहे मी पण बोर होत आहे म्हणूनच फोन केला आहे तुला हो ना अच्छा आता थिएटरमध्ये जायचं थे थेटरमध्ये जायचा प्लान होता माझा पण आता पाऊस पण येत आहे गं अच्छा अच्छा ती का अरे वा हो हो अगं मी पण बघितली आहे पण कसं आहे खूप रडली गं मी पण माझी ती कितीही वेडा बघितली ना मी मूवी तरीही बोर नाही होत म्हणजे खूपच इतले सेंटेंस ना तिथले वाक्य बापरे किती भारी छान बोलतात हो ना गं खरंच हो ना किती छान त्यांनी रोल केला आहे त्याच्यामध्ये किती छान काम केलं आहे हो ना तिथले प्रत्येक त्यांचे वाक्य जे आहेत ना त्यामधून काही ना काही शिकण्यासारखं आहे मला तर खूप आवडतात ते एक ॲक्टर म्हणून पण आणि एक माणूस म्हणून पण हो ना हो ना खरंच हो ना गं हो ना शेवटी एकटा पडतो माणूस हो ना हो ती पण बिचारी निघून जाते बायको पण निघून जाते ती दुःखानीच दुःखानीच जीव जाते गं तिचा हो ना तर हो ना हो हो येते ना मग काय खायला काय बनवणार मूवी बघताना काही खायला पाहिजे ना हं बरं बरं हो ना हं अगं आणि त्यामध्ये एक सुनील बर्वे पण आहे तो पण नायक खूप छान आहे बघ सुनील बर्वे हो ना गं आणि त्यामध्ये आणखी गोखले पण आहेत विक्रम गोखले ते त्यांचे हो ना हो ना मेधा मेधा हा हा मेधा मांजरेकर हा तर त्यान बघा त्याच्यामध्ये किती छान मैत्री असते ना त्यांची मैत्री असावी तर तशी हो आणि आपण आजकालचे मित्र मैत्रिणी बोर झाले की तेव्हाच फोन करतो आपण नाही का हो ना हो हो बघू या आपण नटसम्राट हो येते ना आता लगेच येऊ का झाले आता माझे कामं हो हो काही आता बरं झालं डाउनलोड तरी केली आहे नाही तर कसं आता वातावरणामुळे नेट पण नाही चालला असता गं बरं आता आपण बघून घेऊ आता बघितलेलीच मूवी आता पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस जाऊ मग आपण चंद्रमुखी बघायला हो ना हो हो हो हो हो हो ना आणि तो गं इंग्लिश मूवी गं एक ब्लॅक ॲडम बघितला का नाही नाही हो का बरं आप अग ती आणखी एक मराठी अच्छा आणखी एक मराठी चित्रपटामध्ये बघ मी सिंधुताई सपकाळ म्हणून एक चित्रपट आहे तो बघितला का हो हो हो हो पण मी खूपदा बघितली आहे मला वाटलं आता तू नाही बघितला असेल तर मग तो बघितला असता अच्छा

हो हो हो गं मी तर जास्त करून मराठी चित्रपट बघते हो हो ठीक आहे ठीक आपण आज नाना पाटेकरचीच चित्रपट बघू नटसम्राट नाही तर कोण दुसरा कोणता पण नाना पाटेकरचाच बघू ठीक आहे बरं येते आं हो हो बाय